रेडिओ स्टेशनवरील मी रेडिओ पाहत असते रेडिओ माय एफ एम आणि ते थोडंफार मला आवडते त्यावरती न्यूज वगैरे येत असते तर आणि गाणे वगैरे येत असतात जुने गाणे लागत असतात त्यामुळे मी ते बघते अधूनमधून आणि टी व्ही पण आव आवडते मला बघायला टी व्हीवरील मराठी चॅनल बघते मी मराठी चॅनलवर स्टार प्रवाह स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा हा सिरयल बघत असते तिथे दोन ब रंगांबद्दल तुलना केलेली आहे एक गोरा आणि एक सावळा एक सावळा आणि गोरा सावळा हा म्हणजे कसं समजून घेणारा रंग दाखवलेला आहे आणि गोरा हा म्हणजे कसं घमंडी असा म्हणजे तिथे तिचं रोल दाखवलेलं आहे ह्यामध्ये दोघी बहिणींचं म्हणजे कसं की तिथे दोघी बहिणी एकाच घरामध्ये जातात आणि त्या घरामध्ये दोघी एकमेकींविषयी एकमेकांबद्दल इतका राग असतो मी पाहायला सुंदर आहे गोरीवाली म्हणत असते आणि सावळीवालीला काही आपल्या रंगाबद्दल घमंड नसते ती अशी म्हणते पैसा ग कलर गया तो पैसा वापस असं बोलते तिच्या पण दोन मुली असतात तिच्या पण दोन मुली तशाच असतात एक सावळी असते एक गोरी असते आणि छान आहे ह हा कार्यक्रम मला फार आवडतो छान भरपूरशा गोष्टी अशा आपल्याला माहिती पडतात आणि भरपूरशा अशा छान छान गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये की त्यामुळं आपण म्हणजे छान तिथे वागून बोलू शकतो